तसं म्हटलं तर आजकालच्या या जमान्यात कृषीबद्दल खूप सारे लोक असं सांगतच राहतात म्हणजे रेडियो सिटीसुद्धा ऐकतात तर फर्टिलायजर्स वगैरे वगैरे नवीन नवीन काय कशा प्रकारे आले ते पण ते सांगतात शेतकऱ्यांना तर ते खूपच माहितीपूर्वक आहे तर मला नाही वाटत की ग्रामीण समुदायांचा उद्योग वाढवण्याची काही गरज आहे कारण की ते ऑलरेडी इतकं डॅव्हलप झालेलं आहे त्यामुळे आणि आता कॉलेजीससुद्धा निघून आले आहे जे स्टूडंट्स आजकालचे काही ना काही प्रयोग करतच राहतात ज्यांनी कृषी जे त्यांचे लोक आहेत त्यांना फायदा झाला पाहिजेत वगैरे